तर फोटोग्राफमध्ये कसं आहे फोटोग्राफी चांगली फोटोग्राफी अस असली तर तुम्ही पुढे चांगली पदवी पण मिळवू शकता त्यामध्ये राष्ट्रीय जसं लेव्हलला काहीतरी कोर्स असतात त्यामध्ये बघा आपल्याकडे महाराष्ट्रात बोललं तर तिकडे पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे तिथे पण चांगलं प्रशिक्षण दिलं जातं दोन वर्षाचा डिप्लोमा असतो फोटोग्राफली पूर्ण माहिती मिळते कसं करावं काय ते सर्व तिथे तुम्हाला चांगलं शिक्षण दिलं जातं त्यानंतर मग त्याचबरोबर तिथे अजून एक गोखले इन्स्टिट्यूट आहे ते पुण्यामध्ये आहे त्याची जे मुंबईमध्ये पण याची ब्रांच आहे तिथेही तुम्हाला तुम्ही कोर्स फोटोग्राफीचा करू शकता उत्कृष्ट फोटो फोटोग्राफी बोलतो ना तसं त्याप्रमाणे मग नंतर त्यानंतर हळू हळू तुम्हाला जसा एक्सपीरिअन्स मिळतो चांगलं नॉलेज येईल तसं तुम्ही चांगल्या लेव्हलला पदवी घेऊ शकता तर हे असे कॉलेज आहेत आणि इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अवलेबल आहेत तर तुम्हाला जसं योग्य त्या तुम्ही कोर्स करू शकता